मी स्विगीमधून पिझ्झा ऑर्डर केली होती आणि पार्सल अर्ध्या तासात येणार होता पार्सल जेव्हा आला त्यावेळेस पार्सलमध्ये मॅगीचं पार्सल आलं होतं तर मी रिटर्न पार्सलवाल्याला कॉल केला आणि बोलले की सर माझं ऑर्डर पिझ्झा होता आणि तुम्ही पार्सल मॅगी आणलीत आणि माझा वेळ गेला आहे अर्धा तास आणि तुम्ही रिटर्न मला मॅगीचं पार्सल आणून द्याल तर माझा वेळ जाणार तर माझे पैसे तुम्ही रिटर्न अकाऊंटमध्ये करावे आणि तुम्ही खूप मोठी गलती केली की सर माझा वेळ वाया गेला